आपल्या बागेमध्ये जेव्हा आपल्याच आपण जेव्हा ते झाडे लावले आणि त्याला फुलं वगैरे आले तेव्हा आपलं मन इतकं प्रसन्न होत असते की त्याला होऊन आपला माइंड पूर्ण फ्रेश फ्रेश असं वाटत असते की मनालाही खूप शांत आणि प्रसन्न वाटत असते ते फुलं पाहून मल मला तर ते फुलं पाहूनच खूप प्रसन्न असं वाटत असते की त्या फुलांना कधीही तोडावं नाही असं वाटत असते पण ते झाडाला जास्त दिवस राहत नसते त्यामुळे ते गळून पडत असतात पण पण ते झाडाला ठेवूनच आपल्याला अयोग्य वाटत असते आणि त्यामुळे मनालाही शांत वाटत असते आणि ते पाहून तर खूपच असं प्रसन्न प्रसन्न वाटत असते आणि मेन म्हणजे त्या झाडां आपण जे झाडं लावले आणि त्या झाडांचे फुलं तोडणं आपल्याला आपल्याला मनाला खूप असं बेकार वाटत असते आणि ते आपण कधी फुलं तोडत नाही आणि जेव्हा प्रसंग पडला तेव्हाच आपण ते फुलं तोडत असतो आणि प्रत्येक प्रकारचे फुलं फुलांची झाडं लावून प्रत्येक प्रकारचे फुलं फुलं पाहिल्याच्यानंतर तर तारा आपल्याला तर एकदमच खूप मस्त वाटत असते आणि आणि ते झाडं ते झाडं प्रत्येक प्रकारचे जसं गुलाब झालं शेवंती जास्वंद चकरीचं मोगरा पारिजातक असे जर फुलं राहले तर अजूनही प्रसन्न वाट असते जाईचं चमेलीचं असे फुलांचे झाडं आपण घरी लावून घरी लावून ते फुलं पाहिल्याच्या नंतर तर एकदमच चांगलं वाटत असते आणि ते स् त्या फुलांचा वास वगैरे घेतल्याच्या नंतर खूपच छान वाटत असते